बागकाम याबाबतीत बोलायचं झाल्यास हा छंद म्हणून मी साधारणतः सेवानिवृत्तीनंतर हाती घेतलेला आहे मी माझ्या शेतामध्ये सर्व प्रकारची झाडे लागवड केलेले बांधावरचे शे झाडे म्हणून हा प्रकल्प हाती घेतलेला आहे त्या बांधावरच्या झाडामध्ये त्यांना सिंचनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक फळाची झाडे उदाहरणार्थ आांबा आहे चिकू आहे फणस आहे केळी आहे नंतर आवळा आहे जांभूळ आहे पेरू आहे शीता आणखीन जायफळ आहे न तसेच तेजपत्ता असे विविध प्रकारची झाडे मी बांधावर लावून त्याची जोपासना उत्तम प्रकारे केलेली आहे बागकामामुळे आपल्याला अनेक फायदे होतात एकतर आपली ग फळाची व्यवस्था होते आपल्या कुटुंबाला आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्याला आपल्या पाहुण्यांना आपल्या नातेवाईकांना आपणाला वानवळा म्हणून त्याचे फळे देता येतात तसेच झाडे लावल्यामुळे झा ऑक्सिजनचं प्रमाण हे पर्यावरणाचा समतोल राखण्याचं प्रमाणदेखीलं त्यामुळे साध्य होतं म्हणून मला माझ्या बांधावरचे झाडे ही बागकाम माझी आवडता छंद आहे आणि मी ती जोपासना केली आहे